मी बबिता महादेवराव बोचेकर बोलत आहे तर आम्हाला फॅमिलीला केळापूरला जायचं आहे तर गाडी भेटेल का जायसाठी तर आम्ही पाच सहा म्हणजे दहाजण आहे तर अंतर म्हणजे किती तारखेला मिळेल आम्हाला अन् आम्हाला जायचं आहे चौदा तारखेला टाइमिंग सकाळी दहा दहा वाजता

पण म्हणजे त्या गाडीप्रमाणे म्हणजे सिटाप्रमाणे किती लागेल पैसे वगैरे म्हणजे सिटाप्रमाणे दहा सीअ सिटाप्रमाणे तर तीन हजारमध्ये नाही होईल का नाही रिटर्न यायचं आहे केळापूरवरून हो हो बरं ठीक आहे ठीक